मला आवडणारे एक पुस्तक जे विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले आहे मन मे है विश्वास खरंतर हे मराठी पुस्तक आहे आणि जे स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या मुलांना विद्यार्थ्यांना प्रेरित करतात ते खरंतर एक इंस्पिरेशनल मोठीवेशनल आहे मी त्याची कॉपी ही ऑनलाई शॉपिंग साईटवरून बोलावली आहे जी ॲमेधॉन डॉट यावरून मी ती खरेदी केली आहे आणि मी ती कॅश ऑन डिलेवरीसुद्धा केली आहे